यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर जास्ती जास्त आपल्याला बाय रोड म्हणजे रस्त्यानेच वाहतूक करायला लागते कारण की इथे रेल्वे स्टेशन पण नाही आहे विमानतळ आहे पण त्या विमानतळावर उतरण्याची परमिशन या लँडिंग करण्याची जे काही हे ते नाही आहे त्यामुळे सामान्य माणसाला इथं जवळपास वाहतूक बाय रोड म्हणून ह्यानीच करायला लागतं त्यामुळे बाय रोडनी काय होतं आहे की खर्चाची बाजू जास्त होतं खर्च जास्त लागतो आणि कुठलाही माल ट्रान्सफर करतो म्हटलं या काही करतो म्हटलं तर तो परवडत नाही कारण की त्या वाहतुकीचा खर्च पेट्रोल डिझेलचे रेट वाढल्यामुळे वाहतुकीच्या खर्चामुळे ते महाग पडतात जर रेल्वे आणि विमानाची व्यवस्था असली तर ते आपल्याला स्वस्त पडतात आणि त्याच्यामुळे हा भरपूर काही संबंध आणि जसा कुठला माल पोहोचत असेल तर बा बाय रोडने अडचणी येतात कधी गाडींचा ॲक्सीडेंट या रस्ता जाम या ह्या अशा काही प्रॉब्लेम येतात रस्ते खराब याच्यामुळे वेळही लागतो या काही बऱ्याचशा गोष्टींची आम्हाला कमतरता भासते